ग्रामीण भागातलं लोकांचे खेळ म्हटलं तर जास्त कबड्डीच आहे कबड्डी खेळतात किंवा क्रिकेट दोनच खेळ जास्ती चालतात जस कबड्डी ही रात्री चालते संध्याकाळी आणि क्रिकेट दुपारी चालतात त्यांना खूप असं रात्री संध्याकाळी एक कबड्डी खेळतात जेवण वगैरे झाल्यानंतर मग ते त्यांना बघतात अरे ही मुलं क्रिक कबड्डी खेळता चला बघूया बघूया छान खेळता हा छान खेळतो तो असा खेळतो त्यामुळे त्यांना गावात म्हणजे क्रि क्रिकेटला कमी महत्व देतो आणि कबड्डीला जास्त देतो आहे कारण तर कबड्डी हा मुलगा चांगलं खेळते हा गेला पाहिजेन इथे पोहचला पाहिजेन नॅशनल लेवलला हा गेला पाहिजे हा खूप छान खेळतो त्याला टीव्हीत आला पाहिजेन अशांना फुबिक वाटते